आपल्या घरामध्ये झाडं असणं हे एक छान लक्षण मानलं जातं एकदम छान प्रसन्न वाटतं त्याच्यासाठी आपण झाडे लावण्यासाठी काळी एकदम सुबक काळसर मऊ प्रकारची माती वापरावी जेणेकरून त्याच्यामध्ये रोपे छान यावी आणि रोपे येण्यासाठी आपण चांगल्या स्वच्छ पाण्याचं पाण्याचा उपयोग करावा जेणेकरून त्याच्यामध्ये दुर्गंधी येऊ नये आणि झाडे लावण्यासाठी आपण एकदम काळी भोर काळी भोर काळसर माती वापरावी जे की आपल्याला पूर्ण शेतामध्ये कोणत्याही शेतामध्ये मिळून जाईल तिथून ती माती घेऊन येऊन आपल्या घरामध्ये रोपे लावावीत आणि ही रोपे येण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या खतांचा उपयोग करावा झाडांसाठी खत वापर वापरणं हे अत्यंत चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय खत असेल ओ झेड खत असेल अजून असेच वेगवेगळ्या प्रकारचे खतं आहेत या खतांचा वापर आपण रोपे वाढण्यासाठी के करावा त्याच्यामुळे झाडे हे छान फुल फुलदार येतात सो व्यवस्थित त्यांला फळे फुले येतात